माझी आत्तापर्यंतची सर्वात निसर्गरम्य आणि आठवणीतली सहल म्हणजे केरळची ट्रिप केरळ निसर्ग सौंदर्यासाठी आधीच प्रसिद्ध आहे अत्यंत मोठमोठे आणि खूपच औषधी अशा वनस्पती तिथे आहेत जंगलंच्या जंगलं तिथे आपल्याला हिरवीगार हिरवीगार बघायला मिळतात मुळात म्हणजे केरळ हे शंभर टक्के स सुशिक्षित असं शहर आहे असं गाव आहे असं राज्य आहे आणि त्यामुळे तिथे कोणीही अशिक्षित राह नाही आहे तिथे मोठमोठ्या जंगलां लाकडांच्या वखारी आहेत तिथे रस्त्यावरून हत्ती फिरतात आणि लाकडाचा ओंडका तोंडात धरून ते हत्ती इकडून तिकडे नेत असतात त्यामुळे तो त्यो तो एक अनुभव फारच वेगळा आहे त्याच्यानंतर जे बॅकवॉटर आलेलं आहे त्या बॅकवॉटरमध्ये त्या बोटीतला जो काय प्रवास आहे तो एक आनंददायी प्रवास आहे असे झाडांचं वगैरे प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेले असतं त्याची फोटोग्राफी आम्ही खूपच सुंदर केली खाली पण झाडं आणि वर पण झाडं असं ते दृश्य इतकं नयनमनोहर दिसत असतं की काही विचारता सोय नाही अजून खूप सहलीतल्या आठवणी केरळच्या आहेत आमचा ग्रुपही खूप छान जमला होता आम्ही जवळजवळ वीस लोकं होतो पण वीस लोकं दहा अकरा दिवस इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात खरं तर आधी आम्ही कोणी एकमेकांना ओळखत नव्हतो पण आम्ही जेव्हा तिथे गेलो त्याच्यानंतर आम्ही खूपच एकमेकात इतके मिसळले गेलो की पंधरा वर्ष झाली तरी आमचा तो ग्रुप अजून टिकून आहे इतक्या आम्ही तिथे मजा आणि छान वातावरणामध्ये राहिलो केरळची एक सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे कन्याकुमारी जवळ कन्याकुमारीचं जे विवेकानंद शिलास्मारक आहे तिथे तर गेल्यानंतर विवेकानंदांची आठवण आपल्याला फार अस्वस्थ करते की काय एका एक व्यक्ती नक्की काय करू शकते आणि तिचा आपल्याला किती उपयोग आहे आणि त्यांचं अघाद ज्ञान आणि सगळंच म्हणजे तिथे त्यांच्या पुतळ्याच्या इथे उभं राहिलं की डोळ्यातनं घळा घळा घळा पाणी निश्चित येतं आणि त्या कन्याकुमारीच्या त्या शिला शिलास्मारकावर उभं राहिलं की तीन बाजूंचा तीन रंगांचा समुद्र आपल्याला एकत्र तिथे मिश्रण झालेलं दिसतं एकीकडे पांढरी वाळू आहे एकीकडे लाल वाळू आहे आणि एकीकडे काळी वाळू अशी आहे त्या तिन्ही वाळू आपल्याला दिसतात आणि खूप अनोखं असं ते वर्णन आहे तिथे त्या कन्याकुमारीपासून आपण सूर्यास्तही बघू शकतो आणि सूर्योदयही बघू शकतो हे दोन्ही अचंबित करणारे आहे असे अख्ख्या जगात कुठेही नसेल इतके उत्कृष्ट कन्याकुमारी आपल्या इथे भारतामध्ये आहे आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे बाकी सगळं केरळमध्ये जे काय आम्ही पाहिलं त्यासुद्धा सगळ्या गोष्टी प मुन्नार असेल पेरियार असेल तेथे सगळे मसाल्याचे पदार्थ मिळतात आणि मिळतात म्हणजे ते तिथे उत्पन्न होतात कुठून कुठून लोकं औषधांच्या वनस्पतींचा शोध लावण्यासाठी तिथे येतात परदेशी पर्यटकही खूप येतात आणि ते तिथे महिनोन महिने राहतात आणि आपल्याच वनस्पतीवर औषधं तयार करतात आणि परत आपल्यालाच ती महागात विकतात पण आपल्याकडे जो का जी काय संपत्ती आहे त्या संपत्तीचं आपल्यालाच ज्ञान नाही आणि त्यामुळे अशी संपत्ती आपल्याकडची लोकं लुटून नेत आहेत तर ते तेवढं मात्र पुढच्या पिढीनी काळजी घेतली पाहिजे की आपल्या इथल्या संपत्तीचे रक्षण हे आपणच केलं पाहिजे त्यामुळे मला फारच छान तिथला अनुभव आहे आणि मी ती अवस अविस्मरणीय सहल कधीच विस विसरू शकत नाही